हॅलो आर जे रेस्टॉरंट मला एक ऑर्डर द्यायची होती सर माझा ऍड्रेस आहे गृहलक्ष्मीनगर अकोला तर माझी ऑर्डर तुम्ही नोट करून घ्या एक तंदुरी राईस एक फ्राईड मोमोज एक चिकन चिली पात तंदुरी रोटे आणि डेझर्टमध्ये गुलाबजामून आणि रसमलाई ओह अच्छा तर तुमच्याकडे फक्त ऑनलाईन सर्व्हिसेसच आहे सॉरी सर पण माझ्याकडे तर फक्त कॅश ऑन डिलिव्हरीचाच ऑप्शन आहे कारण की माझा बँकसोबत थोडेशे इश्युज चालू आहेत बँकचे सर्व्हर वगैरे डाउन आहे तर माझ्याकडे फक्त कॅश ऑन डिलिव्हरीच अव्हेलेबल आहे तर मी तुमच्या हॉटेलचं नाव पण खूप ऐकलेलं आहे आणि तुमचाच एक हॉटेल अव्हेलेबल आहे कारण सध्या रात्रीचे बारा वाजलेले आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगणार होतो की कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन जर तुम्ही मला अव्हेलेबल करून दिला तर फार चांगलं होणार कारण की आता मी आणि माझे फ्रेंड्स सगळेजण उपाशीच आहे तर मला तुमच्याच रेस्टॉरंट आता ओपन आहे जसं मी पहिले पण बोललो ओ का सर तुम्ही प्लिज काही पण करून तुमच्या सुपीरिअर्स वगैरे सोबत बोलून मला माझ्या ऑर्डरवर कॅश ऑन डिलिव्हरी प्रोव्हाइड करसाल तर प्लिज सर मी रिक्वेस्ट करतो की खूपच अर्जंट आहे आणि आम्हाला खूपच भूक लागलेली आहे सर तर तुमच्या सुपीरिअर्ससोबत तुम्ही थोडीशी चिटचॅट करा आणि मला कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन लवकरात लवकर प्रोव्हाइड करा आणि वाटल्यास तर तुम्ही कॉल होल्डवर पण ठेवू शकता तोपर्यंत तुम्ही त्यांना बोलू शकता पण प्लिज सर मला मला म्हणजे अशी खूपच खूपच आता समजा भूक पण खूप लागलेली आहे मलाय न माझ्या फ्रेंड्सला तर खूपच म्हणजे अशी गरजच आहे पण प्लिज सर तुम्ही म्हणजे तुम्ही बोलू शकता आणि प्लिज मला कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन तुम्ही प्लिज प्लिज प्लिज प्रोव्हाइड करा